हॅलो हो मॅडम बोला

अं मॅडम आम्ही आमच्या शाळेअंतर्गत एक मोठा उपक्रम राबवला होता वृक्षारोपणाचा आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांना इन्व्हॉल्व करून घेतलं प्रत्येक मुलांना आम्ही सांगितलं कि तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूचा परिसरात जी काय जागा मिळेल तिथे एक अ झाड लावा आणि त्या झाडाच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात वेगवेगळ्या ज्या स्टेजेस असतात तर त्या स्टेजेसचे फोटो तुम्ही एका याच्यामध्ये अ म्हणजे काय फाईलमध्ये ते फोटो लावून त्याच्याबद्दल माहिती लिहून तुम्ही त्याच सगळं एक प्लांट कसं ग्रो होत गेलं किंवा किती वर्षाचं झालेलं आहे किंवा किती मोठं झालेलं आहे ह्याची सगळी माहिती आम्हाला वरच्यावर देत राहा आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला अं काहीतरी इन्स्पायरेशनल मार्क्स वगैरे अंय देऊ असं आम्ही त्यांना इन्स्पायरेशन दिलेलं होतं मॅडम मुलांचा खूप चांगला रिस्पॉन्स आलेला प्रत्येक मुलांनी आपापल्या आजूबाजूला छोटं का होईना पण त्यांनी आपापल्या परीनं आपापल्या आजूबाजूला आपल्या परिसरात किंवा आपल्या घरी गार्डनमध्ये त्यांनी झाडं लावली आणि त्याची वेगवगेळ्या स्टेजेसचे फोटो म्हण जेणेकरून आपल्याला कल्पना यावी कि नुसतं झाड लावून आपण मोकळं झालेलो नाही आहे तर वर्षभर त्याच संगोपन करून त्याला व्यवस्थित वाढवून आम्ही ते सक्सेसफुली मोठं केलेलं आहे ते झाड आणि आता मॅडम त्या प्रोजेक्ट्ला जवळपास अ म्हणजे आं खूप दिवस झाल्यामुळे काही झाड खूप मोठे झालेले आहे आता आणि जेणेकरून म्हणजे प्रत्येक मुलांनी त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि प्रत्येकाने आपलं इंट्रेस्टनी यांच्यामध्ये वर्क केलेलं आहे अशा पद्धतीची आमची ह्या आणि तशी शाळेच्या परिसरात आजूबाजूला आमची वरच्यावर काही जयंती असली काही पुण्यतिथी असली काही प्रोग्राम असले काही कल्चर ऍक्टिव्हिटी तर एक कार्यक्रम वृक्षारोपणाचा असतोच त्याच्याअंतर्गत आम्ही कमीत कमीत पाच ते सहा झाड दर पारी प्रोग्रामला आजूबाजूच्या परिसरात हे लावतच असतो

नाही ॲक्चुअली काय आहे कि आमच्या म्हणजे संस्थेअंतर्गत जवळपास पंधरा ते वीस शाळा असते त्या शाळेमध्ये तर हा उपक्रम कंटिन्यू चालतच असतो बाकी जिल्ह्याच्या बाबतीत झालं तर वृक्षारोपण हे प्रत्येकच ठिकाणी चालत असते त्याबद्दल एवढी माहिती देता येणार नाही पण आमच्या इन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत आम्ही सांगतो कि आम्ही प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवू राबवत असतो आणि तो यशस्वीरीत्या पार पण पाडत असतो अशा प्रकारे आम्ही त्याबद्दल वर्क करत असतो धन्यवाद मॅडम